स्थानिक अर्थव्यवस्थेत लहान आणि मध्यम आकाराचे व्यवसाय ही खूप चांगली भूमिका बजावतात लहान आणि मध्यम व्यवसायांमुळे आपल्याला आपल्या आपल्या एरियामध्ये एखादी गोष्ट लगेच उपलब्ध होते व आपल्याला त्या वस्तूचा उपभोग लगेच घेता येतो स्थानिक अर्थव्यवस्थेत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे लहान आणि मध्यम आकाराचे व्यवसाय हे आपल्या भागात सर्वत्र पाहायला मिळतात त्यांच्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टींची अडचण भासत नाही त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट लगेच कोणत्याही गोष्टीचा उपभोग आपण लगेच घेऊ शकतो त्यांच्यामुळे आपल्याला जास्त ताण पडत नाही लहान व मध्यम आकाराच्या व्यवसायांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेत खूप मोलाचा वाटादेखील आहे कारण आपली अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था मानली जाते सर्वत्र लोक शेती करतात व शेतीशी लागून असा जोडधंदा एखादा करतात तो खूप मोठ्या प्रमाणात नसतो तो लहान व मध्यम आकाराचा असतो तो जोडधंदा शेतीसोबत केला जात असल्याने शेतीचाही पूरक असा पैसा शेती करण्यासाठी पुरकसा पैसा उपलब्ध होतो व आपला जमा खर्च ह्यांचा मेळ बसतो त्यामुळे लहान व उद्योग लहान व मध्यम आकाराच्या उद्योगांना जर व्य देशात व्यवस्थित चालना देण्याचा प्रयत्न केला तर देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास नक्कीच चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते